मराठी भाषा ही आपली मायबोली भाषा आहे मराठी भाषेने प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे कारण बाकीच्या जी भाषा आहेत ती आपल्याकडं जास्त प्रमाणात जास्त लोकांना येत नाहीत त्यामुळं मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते आणि मराठी भाषा जी आहे ती समजण्यासाठी पण सोपी आहे आणि बोलण्यासाठी पण सोपी आहे इंग्लिश किंवा हिंदी ताम कर्नाटकी जी भाषा आहे त्या अवघड आहेत त्याच्यामुळे जास्त लोक त्याच्या म्हणजे ती बोलत नाहीत मराठी भाषा हा एकदम साधी आणि सोपी आहे आणि आपली ती मातृभाषा आहे त्याच्यामुळं आपण मराठीच भाषा जास्त प्रमाणात बोलतात